समुद्राचा धार्मिक नेता म्हणजेच आमच्यासाठी तर छत्रपती शिवाजी महाराज आहेत कारण त्यांनी अगदी जर आमच्या मराठा त्याच्यासाठी फार खूप काही केलं आहे आणि त्यांच्यासाठी आम्ही ठेवलेला मान म्हणजे मी ठेवलेला मान हे कधी जरी नाही विसरणार आहे मी हे कधीच नाही बिकॉस त्यांनी जेवढं आयुष्यात कष्ट घेतलेला आहे साम्राज्य जिंकण्यासाठी ते कधीच कोणी विसरू नाही शकणार